हां बोला

कोणत्या कोणत्या क्लासला हां अच्छा बोला तुम्हाला इथे आधी येऊन एक्झाम फॉर्म हे सॉरी ॲडमिशन फॉर्म भरावं लागेल त्यामध्ये आम्ही सिलेक्शन करू इंटरव्ह्यू थ्रू इंटरव्यू घेतला जाईल त्यानंतर तुमचा मुलगा जर क्वालिफाय करेल तर आम्ही त्याला ॲडमिशन देऊ शाळेमध्ये बसची व्यवस्था आहे जाण्यासाठी जेवणासाठी कॅन्टीनची व्यवस्था आहे ॲन्युअल फंक्शन घेतले जाते आमच्या याच्यामध्ये डिफरंट स्पोर्ट्स खेळ खेतले जातात आणि असे बाहेर मुलांना पर्यावरण साठी पर्यावरणाची माहिती भेटण्यासाठी ट्रीप वगैरे काढण्यात येते आणि अनेक फंक्शन असे घेतले जातात ज्यामुळे मुलांची मानसिक बौद्धिक विकास होईल हां आमच्याकडे सी बी एस ईची पॅटन आहे ट्वेल्थपर्यंत आहे आमच्या नर्सरी ते ट्वेल्थ क्लासरूम आहे आमच्याकडे

फी नर्सरीपासून पाच हजार फी आहे नर्सरीला के जी वनला सात आहे अॅन्अल फी आहे हां ओके थँक्यू